मी स्विगी अॅप्समध्ये रूपम रेस्टॉरंटला ऑर्डर केली होती जेवणाची ऑर्डर केली होती तर जेवणाच्या ऑर्डरमध्ये माझं जे होतं चार चपाती होत्या एक पनीर टिक्काची भाजी होती त्यामध्ये अजून एक दही भल्ला होता आणि गोड स्वीटमध्ये माझे गुलाबजाम होते आणि त्यामध्ये एक ताक होतं मुगाचे पापड होते आणि राईस होतं प्लेन राईस होता तर ही मी ऑर्डर केली होती आणि त्यांना ऑनलाईन पेड पण सुद्धा केले होते पैसे तर जेव्हा डिलेवरी बॉयनी ही जी ऑर्डर मला करून दिली माझ्या अॅड्रेसवरती मी त्यांना सांगितलं माझा जो अॅड्रेस आहे त्या अॅड्रेसवरती मला ऑर्डर करा माझा जो अॅड्रेस आहे तो नोटडाऊन करा रामेश्वरी रोड पार्वतीनगर निअर हिरडे डेकोरेशन इन अकोला मी असं त्यांना सांगूनसुद्धा त्यांनी त्यांनी मी असं सांगितलं आणि त्यांनी माझ्या अॅड्रेसवरती डिलेवरी बॉयला डिलेवरी करायला सांगितली त्यांना टायमिंग सांगितलं होतं मी सायंकाळचा सहाचा तर त्याने डिलेवरी केली पण जेव्हा मी ते ऑर्डर घेतले ज्या त्या टायमाला मी आपली ऑर्डर केलेलं ते मी पर्चेस केलं ते मी त्या डिलेवरी बॉयकडून घेतलं जेवण माझं त्यानंतर मी त्याची जी पॅकिंग ओपन केली ती ओपन करून बघितलं त्यामध्ये ते माझं जेवण नव्हतं त्यामध्ये फक्त पुऱ्या होत्या आणि वांग्याची भाजी होती स्वीटमध्ये त्यानं चमचम दिले होते त्या ज्याला म्हणतात रसगुल्ला आणि एक पोळी होती पुरणाची पोळी आणि राईस होता पण हे माझं जेवण नव्हतंच हे मी ऑर्डर केलेलंच नव्हतं हे चुकीचं ऑर्डर मला मिळालं होतं त्यासाठी मी रूपम रेस्टॉरंटला मी कॉल करून विचारलं सर मी ती ऑर्डर केली होती ती माझं जी ऑर्डर होती ती मला मिळालेली नाही ही तुम्ही दुसऱ्या पर्सनची ऑर्डर केलेली डिलीवर केलं आहे मा ती आणि माझ्या अॅड्रेसवरती तर मला हे परत तुम्ही तुम्हाला रिटन पाठवते मला माझी जी ऑर्डर होती मी जी तुम्हाला सायंकाळी कॉल केला तर मीच तुम्हाला सांगितलं की तुम्ही नोटडाऊन करा माझा रामेश्वरी अॅ माझा हे अॅड्रेस आणि या अॅड्रेसवरती मी जे ऑर्डर केली होती व त्यात चार चपाती होत्या राईस नव्हता प्लेन राईस होता ताक होतं गुलाबजाम होतं स्वीटमध्ये पनीर टिक्काची भाजी होती आणि मुगाची पापडं होते आणि ताक होतं तर मी हे ऑर्डर केलेलं आहे ते ऑर्डर मला मिळालेलं नाही आहे आणि एक तर मला खूप जास्त भूक ला मी आता जास्त वेळ थांबू शकत नाही तर मला माझे एक तर पैसे परत करा अदंवाईज नाही तर लवकरात लवकर पंधरा मिनटामध्ये दुसऱ्या डिलीवरी बॉयला माझ्या इथे ते ऑडर डिलीवर करायला सांगा आणि वी मी त्यानंतर परत मी माझ्या डिलेवरी बॉयचा डिलेवरी बायचा जो मुलाचा कॉन्टॅक होता मी त्याला परत कॉल केले त्याला रिव्हर्स यायला सांगितलं आणि हे जे जेवण ते मला मिळालं होते ते मी ते जेवण त्याला रिटन केलं आणि रूपम रेस्टॉरंटला म्हणे मला माझं जे जेवण ऑर्डर केलेलं आहे ते मला जेवण मला पंधरा ते वीस मिनटामध्ये माझ्या या अॅड्रेसवरती पोहोचला पाहिजे अशी मी त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक केला आणि त्यांच्यावरती संपर्क केला